नागपूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठं म्हणजे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल या ठिकाणी प्रत्येक सुविधा उपलब्ध आहे आरोग्याबद्दल आणि सेवा पण इथे दुसरं एक कॅन्सर हॉस्पिटल पण आहे नागपूरमध्ये तिथे पण पूर्ण सुविधा उपलब्ध आहे त्या ठिकाणी मेडिसिनचे दुकाने पण आहे कॅन्सर हॉस्पिटलच्या आतमध्ये तिथे डिस्काऊंटमध्ये औषधी मिळतात म्हणजे बाहेर जा जाऊन पैसे जास्त घेण्या देता येत नाही आणि केअर क्लिनिक पण आहे कम्युनिटी हेल्थ सेंटर्स पण आहेत अशा मुख्य सुविधा ह्या मेडिकल गव्हर्मेंट कॉलेजमध्ये उपलब्ध आहे